माझे दुसरे आवडते पुस्तक आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनगाथा सांगणारे जे आय यस अधिकारी आहेत शिवाजी सावंत यांनी लिहिलेली छावा कादंबरी आहे आणि ते पुस्तकही खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे आणि त्यावर हल्लीच्या अलीकडच्या काळात जो पिक्स म्हणजे सिनेमा आलेला आहे छावा तोही खूप अगदी म्हणजे डोळ्याचे पारणे फेडणारा आणि तो मी नुकताच जे सिनेमा पाहिलेला आहे आणि खूप मोठं यश त्या सिनेमाला मिळालं ही तमाम मराठी लोकांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे कारण तो मराठी भाषेबरोबरच अनेक भाषेमध्ये सुद्धा प्रदर्शित झाले आहे हिंदी भाषेत जो सिनेमा प्रदर्शित झाला तो खूप मोठं यश त्यानं क म्हणजे मिळवलेलं आहे त्यामुळे तो सिनेमान नक्कीच मला बघायला मिळाला याचा आनंद मला आहे ही एकच म्हणजे कादंबरी अशी सांगता येईल की ज्याबद्दल सिनेमा बघणं आवडेल आणि आ तो बघायला मिळाला याचा आनंदही आहे